पर्यावरण किंवा निसर्ग याचे रक्षण करणे हे सर्व नागरिकांचे पहिले कर्तव्य आहे आपला निसर्ग स्वच्छ व सुंदर रहावा यासाठी सर्वांनी खूप प्रयत्न करायला हवेत पर्यटनामुळे आपल्याला खूप सुंदर असा अनुभव येत असतो पण ते पर्यटन करत असताना आपण आपल्या पर्यावरणाचे रक्षण करायला हवे हल्ली पर्यावरण करताना किंवा फिरायला गेल्यानंतर लोक प्रदूषण करतात प्लास्टिकच्या वस्तू वापरतात त्यामुळे नदीतील पाणी हे खूप खराब झालेले आहेत नदीमध्ये प्लास्टिकच्या वस्तू टाकल्या जातात सांडपाणी केर टाकलं जातं त्यामुळे नदीतील पाणी दूषित झालेलं आहे तसेच झाडाझुडपांवरती आपल्या गाडीतील गाडीमुळे जे होणार प्रदूषण आहे त्यामुळे झाडे झुडपेही खराब झालेली आहेत आपी आपल्या काही